भारताच्या हिंदी राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी भाषा ही अतिशय कानाला गोड वाटणारी अशी आहे मराठी भाषा ही अमृतातेही पैजे जिंकणारी आहे या ठिकाणी मराठी भाषेतील म्हणी वाक्प्रचार उदाहरणं अभंग भजन कीर्तन हे मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या अशा बाबी आहेत अनेक लेखकांनी कवींनी मराठी भाषेमध्ये खूप सुंदर की वि स खांडेकरांची ययाति कादंबरीला तर पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता संत संतांनी मराठी भाषेचं वैभव अधिक वाढवलेलं आहे कवी लेखक ज्या वेळेला लिखाण करतात त्यावेळेला ते ऐकताना आपल्याला त्या ठिकाणी त्या त्या विश्वात घेऊन जातात समजा साने गुरुजींचा आपण श्यामची आई पुस्तक वाचतो त्यावेळेला त्या ठिकाणी साक्षात श्यामची आई आपल्या डोळ्यापुढं उभी राहते त्यांचं बोलणं असून आपलं मन ऐकून मन भरून येतं डोळ्यात पाणी येतं का शब्दाचं सामर्थ्य आपल्या मराठी भाषेमध्ये आहे गोडवा आहे की ते ऐकत असताना आपल्याला एक वेगळा अनुभूती किंवा एक आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आपण मराठी भाषेमध्ये आपले विचार आपल्या भावना समर्थपणानं व्यक्त करू शकतो तसं आपण राष्ट्रभाषा हिंदी असली तरी तिचं जे काही खोली असेल ती आपल्याला तेवढी जानव जाणवणार नाही तेवढी मराठी भाषेचा अभ्यास आपण केला आपण बोललो तर आपल्याला तिची खोली या ठिकाणी जाणवते अनेक कवींची लेखकाची उदाहरणं घेतली अनेक नाटककारांच्या नाटकांचा अभ्यास केला कादंबऱ्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्या त्या ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला मराठी भाषा ही समर्थपणानं आपल्याला तो तो अनुभव देऊ शकते आणि आपण एक आनंदी होऊ शकतो आनंदाचा ठेवा आपली जी मराठी भाषा आहे की तिचं वैभव किती मोठं आहे हे ते पुस्तकं वाचल्यावरच आपल्या लक्षात येईल मग त्यात ज्ञानेश्वरी असेल दासबोध असेल हे वाचलं तुकारामाची गाथा आपण वाचली तर ते आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी योग्य शब्द योग्य वाक्य योग्य शब्दरचना ही मराठीमध्ये आपण सहज करू शकतो बोलू शकतो ऐकू शकतो आपण आचार्य अत्रे असतील वि स खांडेकर असतील म्हणजे मागच्या पिढीतले लेखक ना सी फडके असतील अनंत काणेकर असतील शांता शेळके असतील या लेखकाने दुर्गा भागवत असतील त्या त्या त्यांच्या आवडीच्या भागामध्ये त्यांनी जे लिखाण केलेलं आहे विचार मांडलेले आहे ते आपल्याला एका वेगळ्या विश्वात विश्वास पाटील असतील तर त्यांनी जे काही लिखाण केलं समर्थपणानं मांडलं ते वाचत असताना आपल्याला एक त्या त्या काळात घेऊन जाण्याचंही सांग पानिपत ही कादंबरी विश्वास तर पानिपतचं जे काय घडलं ते आपल्याला नुसत्या शब्दाच्या सामर्थ्यानं डोळ्यापुढं उभं राहतं एवढी ताकद या मराठी भाषेच्या शब्दामध्ये आहे याचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येत असतो गूढ कथेमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाण नारायण धारप आहेत रत्नाकर मतकरी आहेत एक अनुभव म्हणून त्या बाबी आपण जर ऐकल्या तर केवढं मोठं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे मराठी भाषेमध्ये आहे नाटकाच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी नटसम्राट नाटक असेल त्या वेळेला ते आपण ऐकताना वाचताना सुद्धा आपलं मन हेलावून जातं या ठिकाणी काही विनोदी नाटकं असतील त्याचा आपण खळखळून की आचार्य अत्रे यांचं लग्नाची बेडी असेल नाही का करायला गेलो एक असेल ते आपण ही नाटकं पाहिली की आपल्याला किंवा द मा मिरासदारांचं असेल लेखन तो मला विनोदाच्या अंगानं मराठी भाषेचा तिथं परिचय त्या ठिकाणी येतो य पर्यटन असेल किंवा मा मारुती चितमपल्लींचं जंग जंगला संबंधीचं जी काय लिखाण आहे जंगलातलं अरण्यातलं विश्व साक्षात आपल्याला त्याचा अनुभव घेण्याचं भाग्य ते वाचलं की लक्षात येतं एवढं मोठं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून आपल्या मातृभाषेतून वाचणं त्याचं वैभव वाढवणं अनुभव घेणे हे आपल्या हातात आहे म्हणून माझी मराठी भाषा मला खूप मनापासून भावते आवडते तिचं वैभव टिकून राहावं म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद